तंत्रज्ञानाचे भरपूर फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत तर आधी फायद्यांविषयी बोलू या तंत्रज्ञानामुळे माणूस आज चंद्रावर मंगळावर पोहोचला आहे त्यानंतर जे मोबाइल इंटरनेटमुळे माणसाला घरबसल्या सर्व गोष्टी माहीत पडतात आता आर्टिफिशिल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी पण चालू झाली आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण नुसते बोललं तरी आपल्याला त्याचं उत्तर मिळतं गूगलवर पण म्हणा किंवा वेगवेगळे जे ॲप आलेत अलेक्सा वगैरे त्याच्यावर पण बोल नुसतं बोललं आपण कमांड दिली तर ते लाइट बंद कर किंवा पंखा चालू कर जे काही आपण बोलू ते ऑटो ऑटोमॅटिकली ते तसं ॲक्ट करतं तर या लेवलपर्यंत माणूस पोहचलेला आहे सर्व मुलांना किंवा महिलांना किंवा कोणत्याही व्यक्तीला एखादी गोष्ट शिकायची असेल आणि त्याच्याकडे जर बाहेर जायचा वेळ नसेल किंवा पैशांचा अभाव असेल तर तो इंटरनेटद्वारे भरपूर गोष्टी शिकू शकतो घरबसल्या आरामात तर ह्या झाल्या चांगल्या बाबी त्याच्या तो जसे आपण फायदे म्हणतो आहे तसे तोटे पण आहेत कारण आजकालची जी मुलं आहेत ती जास्त वेळ त्यांचा मुलं म्हणा मो मोठी माणसं म्हणा सर्व वृद्ध माणसं म्हणा तरुण माणसं म्हणा सर्वचजण मोबाइलवर आपला मॅक्झिमम टाइम घालवतात त्यामुळे त्यांच्या डोळ्यांवर परिणाम होतो डोळ्यांबरोबरच त्यांच्या मेंदूवरही परिणाम होतो आणि त्यामुळे वेगवेगळे आजारही त्यांना होताना दिसत आहेत तर म्हणजे जास्त वेळ घातल्यामुळे आता सोशल मीडिया आलं सोशल मीडियावर मॅक्झिमम लोकं आपला टाइम स्पेंड करतात फेसबुक व्हॉटस् ॲप ट्विटर आणि ह्या स मोबाइलवर गेम खेळत राहतात यामुळे एकतर ते मोबाइलवर जास्त टाइम घालतातच आणि त्यांचं जे आपला पूर्वी कसं आपण आपल्या कुटुंबाबरोबर नातेवाईकांबरोबर जास्त वेळ घालवायचो एकमेकांची सुख दु खं वाटून घ्यायचो आजकाल एकाच घरात राहून पण मुलगा मुल किंवा मुलं किंवा त्यांचे पालक एकमेकांबरोबर त्यांना बोलायला जास्त वेळ नसतो सर्वजणं आपआपल्या मोबाइलमध्ये असतात त्यानंतर सर्वात मोठा धोका म्हणजे आजच्याला आपण बघतोय की भरपूर पक्षी कमी होत चाललेत चिमण्यांचं तर चिमण्या आता जवळ जवळ नाहीशाच झालेल्या आहेत भरपूर क्वचित दिसतात कोरोनानंतर थोड्याफार पुन्हा दिसायला लागले कारण काय आहे तर जे मोबाइलचे मोठ मोठे टॉवर्स बांधले जात गेले आहेत तर त्यांचे जे रेडीएशन असतं त्या रेडीएशनमुळे भरपूर पक्षी मृत पावत आहे आणि हा सर्वात मोठा धोका आहे धोका आहे म्हणजे निगेटिव गोष्ट आहे कारण आपण भरपूर पक्षी आपल्याला पुढच्या पिढीला दोन तीन पिढ्या गेल्यानंतर त्या पिढीला मला वाटतं माहीत पण नसेल की चिमणी काय आहे कबुतर काय आहे कावळा काय आहे कसा दिसतो वगैरे कारण त्यांचा सगळ्यांचा नाश होईल ते लुप्त होऊन जातील तर असे दुष्परिणाम पण आहेत आणि फायदे पण आहे तर माणसाने जेवढं आपल्याला लागेल जेवढं आपण हे करू शकतो ज्याच्यामुळे कोणाला त्रास होणार नाही अशा दृष्टीने तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे